मी रोज सकाळी आठ वाजता कॉलेजला जाते मला कॉलेजवरून परत येताना चार वाजून जाते घरी आलं की थोडा वेळ आराम करायचा आणि नंतर कामं करायचे होम थेटरवर गाणे वाजवता वाजवता घरातली कामे सुद्धा करतो भांडे घासावे लागते नळ आलं की पाणी भरायचं कपडे काढायचे असे भरपूर सारे कामं करावी लागतात थोडा वेळ बाहेर जाऊन बसायचं घराजवळ बुद्ध विहार आहे तिथे जाऊन बसायचं खूप सारे लोक येतात आपल्या आपल्या गोष्टी सांगतात ऐकायचं थोडा वेळ झालं की घरी वापस येऊन जायचं घरी आलं की स्वयंपाक करायचा आईला स्वयंपाकात मदत करायची आणि मग आपल्या शाळेचा अभ्यास कॉलेजचा अभ्यासच राहते कॉलेजचा अभ्यास करायचा तसंच ग मी रोज बारा वाजेपर्यंत अभ्यास करते आणि थोड्या वेळ फोन बघते असाच माझा पूर्ण दिवस निघून जाते